रोपांची वाढ चांगली व्हावी म्हणून आपण रोपांची छाटणी करत असतो आता माझ्याकडं ह्याचं जास्वंदीचं झाडं आहे ते उंचच उंच वाढलं होतं मग आम्ही त्यानी छा छाटणी केली आम्ही त्याची छाटणी केली आणि त्यामुळं काय होतं रोप चांगलं वाढतं डेरेदार होतं आणि त्यामुळं त्याला असं उंचच्या उंच वाजा वाढल्या तर एखादं रोप तर त्याची फुलं पण तोडता येत नाही त्याची वाढ पण चांगली होत नाही म्हणून आपण काय करायला पाहिजे रोपांची छाटणी करायला पाहिजे रोपांची छाटणी आपण वेळच्यावेळी केली पाहिजे आता समजा एखादं झाडं उंचच वाढलं तर त्याचा काय उपयोग होत नाही ते डेरेदार दिसत नाही म्हणून आपण रोपांची वेळच्यावेळी छाटणी केली पाहिजे जास्वंदीच्या झाडाची आणखी गुलाबाची पण झाडाची छाटणी करतो आपण गुलाबाचं एकच दांडा खूपच उंच गेला तर ते चांगलं वाटत नाही आणि म्हणून आपण त्याची जर छाटणी केली तर ते डेरेदार होतात झाडं आणि फळं आपल्याला फुलं पण भरपूर मिळतात म्हणून आपण ना रोपांची छाटणी वेळच्यावेळी करावी लागते